मी चौथीला असताना एक इंग्लिशचा पॅरेग्राफ होता आमचा तो मराठीमध्ये अनुवादित करण्याचा प्रयत्न केला पण ते इंग्लिशचे शब्द असे होते का तो पॅरेग्राफ माझ्या अजूनही लक्षात नाही का तो कसा पॅरेग्राफ होता कारण ते इंग्लिश शब्द हे मला पटकन आठवत नव्हते त्याच्यामुळे मी त्याचा मराठीत अनुवाद केला आणि तो अनुवाद मला मराठीमध्ये जेव्हा कळला तेव्हा मला इंग्लिश समजण्यात जास्तीत जास्त मदत झाली किंवा ती भाषा मराठीत अनुवादित झाल्यामुळे मला त्या इंग्लिशच्या पॅरेग्राफचा अर्थ समजायला लागला आणि आत्ता सध्याला माझं इंग्लिश अजून पण कच्चं आहे म्हणून मी जो कोणी पण इंग्लिश श शब्द असेल पहिले त्यात मराठीत अनुवाद करतो आणि त्याच्यानंतर त्या मला इंग्लिश समजल्यानंतर अधिकाधिक सोपं होतं त्याच्यामुळे आजच्या काळात आम्ही मराठी आणि हिंदी जास्त शिकत असल्यामुळे इंग्लिशचे शब्द थोडे आम्हाला अवजडच जातात पण आत्ता तसं केल्यामुळे मला बऱ्याचपैकी इंग्लिश हे बोलता लिहिता आणि समजता येतं आहे आणि मी असंच इंग्लिश करत राहणार